माझा आवडता खेळ सर्वात महत्त्वाचा कबड्डी आहे कारण कबड्डीस असा एक खेळ आहे

माणसाच्या शरीरातील नसानसात व्यायाम करतो आणि चांगला राहतो शरीर चांगलं ठेवण्यासाठी तंदुरुस्त रासाठी तो एक चांगला व्यायाम म्हणून जरी पाहिलं खेळ तर आहेच खेळासोबत व्यायाम स देखील होतो म्हणून कबड्डी हा माझा सर्वात जास्त महत्त्वाचा खेळ आहे आणि कबड्डीच असा एक खेळ आहे त्याच्यामध्ये एक वेळ आऊट झालेल्या माणूस पुन्हा खेळण्यात त्याला संधी मिळते म्हणजे मेलेला जो गडी आहे तो जिवंत होण्यास त्याला संधी मिळते पण इतर खेळांमध्ये तसे होत नाही एक वेळ आऊट झाला तर झाला त्याला पुन्हा संधी दिली जात नाही पण कबड्डी हा असा एक खेळ आहे महत्त्वाचा त्याच्यात आऊट जरी झाला तरी त्याला पुन्हा खेळण्याची संधी मळते मिळते म्हणून माझा सर्वात आवडता खेळ जो आहे तो कबड्डी हा माझा सर्वात आवडता खेळ मी मानतो